हॅलो

हो मी सांगोडे मोबाईल शॉपमधून बोलत आहे स्मार्टफोन तर तुम्हाला कोणच्या कंपनीचा घ्यायचाए विवो ओप्पो सॅमसंग रिअलमी वन प्लस आयफोन चांगले तर सर्वच आहेत पण तुमचा बजेट केवढा आहे तर तुम्हाला मी एक मोबाईल सांगते सॅमसंगचा तर ते तुम्ही घेऊन घ्या सॅमसंग कारण की ते प्राईसमध्ये बेस्ट पण आहे आणि तुमच्या बजेट पण मध्येपण आहे विवो ओप्पोचे पण आहेत पण तुम्ही म्हणत आ की बेस्ट मोबाईल तर माझ्या हिसाबं हिशोबने सॅमसंगच च्यांगला आहे ई एम आय तुम्ही बारा महिन्याचे घेजा की एक महिन्याचे घेजा ते मोबाईलची जेवढी प्राईस राहीन ना त्या त्याच्यावर डिपेंड राहीन ई एम आय आता तर आता तर पंधरा ऑगस्ट चालू आहे पंधरा ऑगस्टचा आता टाईम चालू आहे तर तुम्हाला अग अगर तुम्ही पंधरा ऑगस्टला येजा आमच्या स्टोअरवर किंवा सोळा ऑगस्टला तर तुम्हाला आम्ही एक गिफ्ट देऊन तुम्हाला एक कुपन भेटन त्यातला त्याच्यावर तुम्हाला क्रॅश करायचं आहे आणि तिकडून तुला तुम्हाला हेडफोन किंवा वॉच किंवा अन्य कवर काही पण भेटू शकते हो जे फस्तला ते गिफ्ट भेटणार मी तुम्हाला सांगते तुम्ही पंधरा ऑगस्टला येऊन जा तेव्हा तुम्हाला ते भेटन तुम्हाला डिस्काउंट आणि हे प्राईस पण भेटन कीपॅडवाले तर सहाशे पाचशे सहाशे सातशे बाराशे दोन हजारपर्यंत त्यांची प्राईज आहे एंड हो